रेस्टॉरंट बोलत आहे का ओके मला किंवा विचारायचं होतं तुमच्याकडे कोणकोणते मेनू आहे हॅलो तुमच्याकडे वेज आहे की नॉनव्हेज आहे ओके ओके मग उद्या ॲक्च्युली मला आज रात्रीसाठी मागवायचं आहे जेवण म्हणजे फुल प्ले पण आज मंगळवार असल्यामुळे मला नॉनव्हेज नको सो वेजमध्ये काही चांगलं असेल तुमच्याकडे तर सांगा हो चालेल आज ना मला मोदक द्या मोदक आणि त्यात उसळ कसली आहे तुमच्याकडे नाही नाही चणे ओके आहेत चण्याचा काही प्रॉब्लेम नाही चणे दाळभात मिळेल वरणभात वरन नाही नाही खोबरं कमीच पाहिजे मला जास्ती नको खोबरं आणि ते शेंगदाण्याचं कूट वगैरे घालतात ते नका घालू त्याची काही गरज नाही आणि हे पुऱ्या मिळतील आणि चालेल चालेल मला गव्हाच्या पिठाचीच द्या म्हणजे आपली साधी नाही तशी ओके म

हां स्वीट डिशमध्ये काय आहे तुमच्याकडे हां मग मी आता एक फायनल मेनू देते माझा दाळ भात चण्याची उसळ चार पुऱ्या दोन मोदक आणि चार एवढंच मला पाठवून द्या रात्री मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करते ओके